हॅलो बोला हो मिळतील ना आमच्याकडे आहेत फ्लावर्स तुम्हाला कोणते फ्लावर्स पाहिजेत माझ्याकडे आहेत आहे किंवा हे गुलाबाचे आहेत नंतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आहेत तर तुम्हाला कोणते पाहिजे फक्त गुलाबाची पाहिजे गेंद्याची नको ते नको की पाहिजे किलोप्रमाणे पाहिजे का तुम्हाला प्रमाणे पाहिजे म्हटलं किलोनी किती किलो पाहिजे दोन किलो पाहिजे तीन किलो पाहिजे अरे हो पण किती किलो पाहिजे म्हटलं एक किलो पाहिजे की दोन किलो पाहिजे तुमाला गेंद्याची आणि कोणते म्हटले गुलाबाची फ्लॉवर ना मी तुम्हाला पाठवून देणार तुमची ॲड्रेस सांगून द्या मला दीडशे रुपे आहे तर तुम्हाला दीडशेची आणि तीनशे तीनशे पंचवीस तुम्हाला कमीत कमी पाचशे पाचशेपर्यंत जाणार कारण कसं डिलिव्हरी चार्ज वगैरे लागेल ना ठीक आहे मुलाबरोबर पाठवून देईन तुमची ॲड्रेस सांगून द्या मला ठीक आहे ना तर मग मला तुम्ही ॲड्रेस सेंड करून द्या आणि किती वाजता पाहिजे तुम्हाला चार वाजता पाठवून देणार चार वाजता ठीक आहे आणखी काही पाहिजे होतं का

हां हां ठीक आहे मग तुम्हाला उद्या वेळेवर पोहचून देऊ ना तर मग आमचे पेमेंट पण तुम्ही तिथेच करणार का पेमेंट ठीक आहे मग पेमेंट आम्हाला तिथे आल्यावरच करा तुम्ही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद